जांबुरे कपड्यांच्या दुकानामधून बोलत आहेत का मी नम्रता बोलते आहे मला काही दिवाळीनिमित्त सामान आणि कपडे वगैरे खरेदी करायच्या होत्या साड्या आणि ड्रेस तर तुमच्याकडे आहे का दिवाळीसाठी काही तु कपडे कपडे वगैरे आलेत का नवीन तुमच्याकडे साड्या कुठल्या व्हेरायटीच्या आलेल्या आहेत अच्छा तर मला जे आहे महाराष्ट्रीयन पॅटर्नमधे पाहिजे आहे तर महाराष्ट्रीयन पॅटर्नमध्ये हां आपल्याकडे पैठणी बनारसी किंवा सिल्क पॅटर्नमध्ये आहेत का कुठल्या साड्या सिल्कमध्ये पाहिजे आहे मला तर सिल्कमध्ये आहेत का हां पंधराशेपासून आहे अच्छा तर सिल्कच्या ज्या आहेत मला तीन साड्या पाहिजे आहेत हा आणि जरीकाठामधल्या आहेत का आपल्याकडे तर जरीकाठामधल्या मला दोन साड्या पाहिजेत त्यामध्ये हिरवा कलर आहे नी लाल कलर हे दोन कलर आहेत का तुमच्याकडे अव्हेलेबल तर मग त्याच्याऐवजी तुम्हाला त्याच्याऐवजी तुमच्याकडे मक बैगनी कलर आहे का हा चालेल मग आणि याची रेंन्ज कायशापास कितीपासून आहे अकराशेपासून ना ठीक आहे आणि क्वालिटी चांगली आहे ना साड्यांची हा ठीक आहे तर मग मला त्या दोन साड्या त्या ह लागतील पण मला हे सर्व दिवाळीच्या आधी पाहिजे कारण दिवाळीमध्ये मला ते हं घालायच्या आहेत त्यासाठी पाहिजे आहे आजच ना अच्छा ठीक आहे चालेल चालेल हा ठीक आहे आणि काही ड्रेसेस आहे का तुमच्याकडे ठीक आहे तर मी ड्रेस मी तुम्ही ऑनलाईन मला पाठवा त्याचे काही फोटो मी बघून मी ते तुम्हाला सांगते तुमची डिलेव्हरी सायंकाळपर्यंत मला साड्यांची आली की मी तुम्हाला हा पेमेंट कॅश ऑन दिला तर चालेल की ऑनलाईन पेमेंट केला ॲडव्हान्स द्यावा लागेल ठीक आहे तर मी तुम्हाला मी ऑनलाईन अडव्हान्स पाठवते आहे ठीक आहे हा टोटल पेमेंट किती होत आहे आपला अच्छा यामध्ये काही डिस्काऊंट वगैरे आहे का सर

ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे तर मी तुम्हाला हा पेमेंट मी तुम्हाला त्याचा काही अडव्हान्स पाठवते आणि मग तुमचं ऑर्डर आलं की मग मी बाकी देते ठीक आहे हा ठीक आहे हो हो हो आणि मी तुम्हाला माझा ॲड्रेस पण मॅसेज करते सर ठीक आहे हा ठीक आहे थँक्यू